हॅलो मॅम मी वैष्णवी भाबड बोलते मला पाटील सरांनी तुमचा नंबर दिला होता काउन्सिलिंगसंदर्भात तर मी तुमच्याशी बोलू शकते का मॅम माझी आत्ताच बारावी झाली आहे आणि म आत्ता एटी फाईव पर्सेंट पडले आहेत बारावीला तर मला कळत नाही म्हणजे मी पुढे कुठे ॲडमिशन घेऊ काय करू कारण घरच्यांचं पण खूप प्रेशर आहे घरचे पण सांगतात इंजिनिअरिंगच कर इंजिनिअरिंग कर पण मलाच कळत नाही मी काय करू तर तुम्ही प्लीज काही सांगू शकता का मला मॅम माझं पी एम बी चारी चारी सब्जेक्ट बायोलॉजी हो मॅम तुमचं बरोबर आहे मला पण नाही आहे इंटरेस्ट पण माझ्या घरचे ऐकत नाही आहेत त्यांनी मला तर खूपच सांगतात की तू इंजिनिअरिंग कर इंजिनिअरिंग तर मग मी काय करू ठीक आहे मॅम कोणकोणत्या ऑपॉर्च्युनिटी आहेत मग जर मी बायोलॉजी घेतला तर पुढे कुठे कुठे मी घेऊ शकते ॲडमिशन ठीक आहे मॅडम पण मग माझं घरचेच तयार होत नाही मॅम समजा जर मी इकडे तुम्ही बोलतात तसं मी बी एस्सी नर्सिंग केला तर मला माझ्या मेरिटवरती ॲडमिशन भेटेल का हो हो ठीक आहे मॅम मग मी नक्की घरच्यांना कन्विन्स करण्याचा प्रयत्न करीन मॅम माझी अजून एक अशी समस्या होती की माझं ना अभ्यासाचा थोडासा प्रॉब्लेम येतो म्हणजे कसा करावा काय ते टाईम टेबल्स वगैरे हो हो ठीक आहे मॅडम चालेल थँक्यू तुम्ही मॅम प्रदर्शन केला वेळात वेळ काढून त्याबद्दल चालेल